अजून तरी मला असा अनुभव आलेला नाही आहे आणि मला असे वाटते की हा अनुभव मला कधी येणारही नाही कारण सरकारने महिलांसाठी खूप असे सवलती दिल्या आहेत म्हणजेच अर्धं तिकीट आणि लोकल ट्रेनमध्ये महिलांचा वेगळा डब्बा एस टीमध्ये राखीव जागा का हे सगळं दिलेलं आहे सरकारने म्हणून मला तरी वाटते की असा अनुभव कोणालाही येणार नाही आणि आमचा प्रवास आनंदी आणि सुखमयाचा दररोज होतो